आपल्या महाराष्ट्र राज्याला अनेक सांस्कृतिक अनेक ऐतिहासिक गोष्टींचा वारसा लाभलेला आहे त्याच्यामुळे राज्याला भेट देणाऱ्या लोकांसाठी अनेक मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे सुद्धा आहेत आपण सुरुवात करू शकतो सांगलीसारख्या एखाद्या जिल्ह्यातून की ज्या ठिकाणी कृष्णामाई आहे गणपतीचं मंदिर आहे तर ते खूप सुंदर बघण्याची ठिकाणं त्याच्या अजूबाजूला तयार झालेली आहेत अगदीच त्याच्याजवळ कोल्हापूरमधील एक गाव आहे ज्याचं नाव खिद्रापूर असं आहे तर त्या ठिकाणी एक सुंदर वास्तू आहे जी बघण्यासाठी बरेच लोक बरेच लांबून लांबून येत असतात तर त्याच पद्धतीनं पुणे शहरातील अनेक ठिकाणं अशी आहेत की ज्या ज्यांचा ज्यांची ओळखच मुळात पर्यटन स्थळ म्हणून आहे जसं की आपल्याला माहिती आहे शनिवार वाडा असेल किंवा लाल महाल असेल त्याच पद्धतीने अनेक ब्रिज असतील की जे ऐतिहासिक ब्रिज म्हणून ओळखले जातात त्याच पद्धतीनं अनेक गार्डन्स असतील सुंदर सुंदर त्याच्यातील एक म्हणजे पु ल देशपांडे गार्डन किंवा ज्याला आपण फ्रेंडशिप गार्डन म्हणून सुद्धा बरेच जण ओळखले जातं तर जापणीज पद्धतीचं या गार्डनमध्ये बऱ्याच लोकांना आकर्षण राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण विचार केला तर औरंगाबादमध्ये ज्याला आपण छत्रपती संभाजी नगर म्हणून आज सध्या ओळखतो तर तेथील सुद्धा अनेक ऐतिहासिक वास्तू जसं की बीबी का मकबरा असेल किंवा अनेक गोष्टी त्या ठिकाणी बघण्यासारख्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गडकिल्ले आहेत राजगड रायगड सिंहगड तोरणा यांसारखे काही सुंदर गडकिल्ले जे व्यवस्थित संवर्धन करून ठेवलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बघता येतात पावसाळ्यामध्ये अगदी पुण्यापासून जवळच लोह क लोहगड आहे की ज्या ठिकाणी सुंदर हिरवाई आपल्याला दिसून येते कोकण किनारपट्टीचं भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा वापर अनेक ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून केला जातो जसं की रत्नांगिरीचे काही बीचेस जे आहेत ते अगदी सुंदर अगदी स्वच्छ वगैरे ठेवलेलं आहेत त्याच पद्धतीने आपण जेव्हा ताडोबामध्ये वाघ बघण्यासाठी जातो तर ते त्या बाजू सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे अगदी त्याचप्रमाणे चिखलदरा असेल अमरावतीमधील किंवा माथेरान असेल किंवा महाबळेश्वर असेल असे काही थंड हवेची ठिकाणं सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी महाराष्ट्रात फिरणं म्हणजे एक सुंदर अनुभूती असते अनेक इंस्टाग्रामवरचे किंवा अनेक यूट्यूबर्स आपापली मेहनत करून या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याच पद्धतीने अनेक वेगवेगळे म्हणजे कधीच एक्सप्लोर न केलेले मुद्दे किंवा एक्सप्लोर न केलेल्या जागा जसे की धबधबे असतील किंवा एलिफंट गुहासारखे काही अनेक अशा गोष्टी की ज्या ठिकाणी खूप लोक भेट देत नाहीत त्या सुद्धा खूप सुंदर पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जपल्या गेलेल्या आहेत त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन लोकांवरती आहेच त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरवठा करून त्यांना सुंदर पद्धतीने पर्यटन स्थळ म्हणून राखण्यासाठी आपलाही तितकाच हातभार आवश्यक आहे